हॅलो हां मी वेंगुर्ल्यावरून बोलते आहे मला बाईक घ्यायची होती तुमच्याकडे कोणत्या कोणत्या अवेलेबल आहेत सांगू शकता का माझं दीड दोन लाख रुपयापर्यंत आहे

ओके ह्याची रॉयल एनफील्डची क्य के कसं काय आहे

ओके

ओके त्याच्यात कलर कोणते आहेत ब्लॅक रेड आणि हां हां हां ओके आणि आणि कोणत्या आहेत म्हणजे बजाजमध्ये हो मला ॲव्हरेज चांगलं पाहिजे आहे गाडीचं

हां

प्राईस काय आहे त्याची प्राईस काय आहे

मला तुमचं बाईकचं टेम्पलेट तुम्ही मला टाकू शकता का आणि हाच हाच माझा नंबर वॉट्सअपचा आहे हां आणि ह्याच्यापासून स्टँडपासून किती लांब आहे तुमचं शोरूम शोरूमकडे म्हणजे आजूबाजूला त्याच्या काही लँडमार्क वगैरे आहे काय हां ओके ओके आणि म्हणजे तुम्ही घेतल्यावरच सांगाल का मला पुढची प्रोसेस वगैरे

हां मग

ओके ओके हां मग मी आज नाहीतर उद्या येऊन जाते मला जरा सांगा सगळं मला मग इन्फॉर्मेशन द्या जरा डिंटेलमध्ये हां ओके ओके ओके ओके मग मी उद्या नाहीतर परवा येऊ उद्याच येऊन जाते ते मला अर्जंट आहे जरा

हां हां चालेल ओके ओके चालेल चालेल मी सांगते मी येते उद्या येते उद्या उद्या दुपारी येते मी हां हां चालेल चालेल थँक्यू